अरे मित्रा कुठे आहे बाबा अरे मला लवकर जायचं आहे म्हणून मी कॅब बुक केली आणि तू अजून आला नाही आहेस तुझं लोकेशन तर मला खूप लांब दाखवतं आहे अच्छा आता एक्झॅक्टली कुठे आहेस तू बरोबर बरोबर चित्राच्या समोर बरोबर तिथून सरळ ये सरळ आलास की हिंदमाता टॉकीज येईल त्या टॉकीजच्या स् बरोबर समोर एक ब्रीज आहे त्या ब्रिजच्या खालून तुला यू टन घ्यायचं आहे कळलं तू निघाला आहेस का तिकडून सिग्नल दिसला तुला हां तो ब्रीजला ब्रिजवर चढू नकोस ब्रीजच्या खालून जा हां आला पुढे ओके आता तिथे राईट टन दिसतो आहे हां तिथून यू टन घे घेतला आहेस ओके घेतला पुढे ये ये ये ये ब्रीज संपल्यानंतर जो सिग्नल आहे ना लेफ्टला हां बस त्या लेफ्टला मी समोर दिसतो आहे का तुला वाईट शर्ट आहे बघ हात दाखवतो आहे दिसला